देवान् नठडू बोलताव यवतमाळवरून ते आम्हाला यवतमाळवरून ट्रीप काढायची होती महाराष्ट्र दर्शनासाठी त्यासाठी तुमच्याकडे गाडी आहेत का अच्छा तर त्याचे भाडे भाडे वगैरे किती होतं आम्हाला महाबळेश्वर टिपेश्वर अजून खूप सारे प्लेसेस् आहे च चार पाच तिथे जायचं आहे सात आठ दिवसाचं काढायचं आहे आम्ही बारा तेराजण आहे हो हो चालेल हो हो हो मग त्यासाठी लागेल किती नाही ते आमचीच राहणार सगळी

बरं बरं ठीक आहे ना अजून काही अजून काही चार्जेस लागेल का

बरं ठीक आहे ना मग मी तुम्हाला कळवतो सगळ्यांना विचारून हो हो बरं ठीक आहे ना